आमच्या गावात अतिसार बरा करण्यासाठी वेगवेगळे लोकप्रिय उपाय आहेत त्यातील पहिला म्हणजे लिंबू पाणी पिणे लिंबू पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातून जो काही पाण्याची पातळी कमी झाली आहे ती पातळी वाढण्यास मदत होते दुसरा उपाय म्हणजे भाताची पेज पिणं कारण अतिसार होत असल्यामुळे आपण काही खाऊ शकत नाही त्याच्यामुळं भाताची पेज हा उत्तम पर्याय आहे जेणेकरून आपलं पोटही भरलेलं राहील आणि आपल्याला थकल्यासारखं नाही वाटत अतिसार होतो तेव्हा आपण आराम केला पाहिजे हे महत्त्वाचं आहे जर खूप जास्तच होत असेल तर आपण वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे अतिसारामध्ये आपण फळं खाऊ शकतो जी की पचायला हलकी असतील डाळ भात वगैरे खाऊ शकतो की जो पचायला खूप हलका असते म्हणजे आपण पचायला हलकी असणारे सगळेच पदार्थ खाऊ शकतो अतिसार अतिसारामुळे आपल्याला अशक्तपणा जाणवतो अशक्तपणा जाणवू नये म्हणून आपण निंबू सरबत सफरचंद खारी टोस्ट असे पदार्थ आपण खाऊ शकतो